हां हां अगं अरे आनंद का हां अरे काय झालं आहे हां माझा मोबाईल क्रमांक बदलला आहे आणि तो मी अपडेट करायची विसरले आणि आता मी एका मैत्रिणीबरोबर कॅफेमध्ये आली आहे तेव्हा माझ्या एकदम लक्षात आलं तर जरा प्लीज तू मला काही मदत करू शकतोस हो कारण मी आत्ता इथे बसून काहीच करू शकत नाही आहे आणि थोडंसं मला त्यातलं काही लक्षात आलं नाही आहे म्हणजे समजत नाही आहे तर तू जरा केलंस तर बरं होईल हो हो चालेल चालेल थँक्यू